हॅलो सर जयस्वाल हॉटेलमधनं बोलत आहात का माझं नाव सिमरन लिंगायत आहे मीनी अर्ध्या तासा अगोदर छोले भटुरे आणि वेज पुलावचा ऑर्डर दिला होता पण आतापर्यंत ऑर्डर आला नाही ना आणि डिलेवरी बॉयला फोण पण करत आहोत तर ते फोण पण उचलत नाही आहेत तर तुम्ही मला सांगू शकता का की माझा ऑर्डर कधीपर्यंत येणार आणि तुम्ही तुमचं डिलेवरी पार्टनरशी संपर्क करा मला काय प्रॉब्लम आहे ते तर सांगा नाही तर मला माझा ऑर्डर कॅन्सल करावा लागेल नाही तर तसं तुम्ही मला लवकरात लवकर लष्करीबाग हरीदासनगर ह्या पत्त्यावर माझा ऑर्डर पाठवून घ्या लगेच ओक्के सर